आजकाल लोकांना मोकळा वेळ मिळतच नाही जो काही वेळ मिळतो त्यातच ते आपलं थोडाफार मोकळा आनंद घेतात असं मी म्हणेन पण जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी बुक वाचतो किंवा मग थोड्याफार रील्स बघतो ज्या की माझ्या ज्ञानात भर टाकण्यासारख्या असतील अशा त्यानंतर मी स्वतः ॲक्टर आहे तर मला जास्त करून ॲक्टिंग रिलेटेड जे काही असेल तर ते मला जास्त ऐकायला किंवा वाचायला किंवा बघायला आवडतं त्याच्यानंतर जो उरलेला थोडासा काही किंवा थोडा जास्त काही वेळ असेल तो मी माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करतो कारण की फॅमिलीला वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी फॅमिलीला थोडाफार वेळ देतो त्यानंतर बाकीचा वेळ मला कुकिंग आवडते सो मी कधी कधी आईला कुकिंगमध्ये माझ्या मोकळ्या वेळेत वेळेत आईला कुकिंगमध्ये मदत करतो मला काही थोडेफार पदार्थ येतात म्हणजे मोजकेच येतात बनवता पण मी ते चांगले बनवतो जसं की बिर्यानी त्यानंतर काजू कतली पनीर मसाला त्याच्यानंतर हे असे काही पदार्थ आहेत जे की मी चांगले बनवतो आणि घरी जेव्हा आई पनीरची वगैरे भाजी असते तेव्हा मला बनवायला सांगतात सो माझा मोकळा वेळ थोडासा तिकडे सुद्धा जातो त्यानंतर क्रिकेट मला जास्त क्रिकेट आवडत नाही पण मला क्रिकेट आणि कबड्डी बघायला थोडीफार आवडते त्यामुळे मी थोडा वेळ काढून ते नक्की बघतो आणि आत्ता सगळ्यात जास्त चालू असलेली चर्चेत असलेली मालिका म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मी न चुकता रोज थोडा मोकळा वेळ काढून जिथे कुठे मोकळा वेळ मिळेल तिथे ही मी नक्की बघत असतो